हो मी भाग्यश्री बोलते आहे बोला आपण हं बोला वनिता मॅडम अच्छा हे जे पिंपल्स आहेत तुम्हाला कुठे आहेत म्हणजे पूर्ण चेहऱ्यावरती झालेले आहे की फक्त एका वन साईडला आलेले आहेत अच्छा तर याच्यासाठी आपल्याकडे मेडिकलमध्ये जे आपलं स्किन डिपार्टमेंट आहे तर तिथे याच्यावरती ट्रीटमेंट केल्या जाते आणि तिथे तुम्हाला एकदा येऊन तुम्ही तिथे

जर काही प्रॉब्लेम नसेल तर मग त्यावरती ट्रीटमेंट आपल्याला सुरु करता येईल ट्रीटमेंट पण आपल्याला एकतर मेडिसिन क्रिम याच्या म याच्याद्वारे करता येईल किंवा मग जर का लेझर ट्रिटमेंट करायची गरज पडेल स्किनवरती तर मग त्या पद्धतीने पण करता येईल हो आपल्याकडे जे सागर सर म्हणून आहेत तर ते आपल्या स्किन केअरमध्ये आहेत ते ऑलमोस्ट सर्वच दिवशी असतात फक्त संडे सोडून मंडे टू सॅटरडेपर्यंत अव्हेलेबल असतात ते टायमिंगचं असतं त्यांचं एक सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंतच टायमिंग असतं त्या दरम्यान आणि मेडिकलमध्येच असतात आणि मेडिकलची आपली कंडिशन पण बरीच चांगली आहे इथे वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत तर त्याच्यामुळे इथे ट्रिटमेंट इझिली होते आणि आरामामध्ये होते होऊन जाणारे इथे ट्रीटमेंट तुम्हाला बाहेर कुठेही जाव लागणार नाही ट्रीटमेंटसाठी तुम्ही हो हो हो इथे मेडिकलमधूनच तुमची सर्व प्रोसेस होईल इथे आपल्याकडे मेडिकलमध्ये इथे जास्त खर्च नाही लागणार जर तुम्ही प्रायवेटमध्ये गेले तर प्रायवेटमध्ये तुम्हाला याचा जास्त खर्च येईल मेडिकलमध्ये इथे तुम्हाला मिनिमम खर्चामध्ये होऊन जाणार

अच्छा हां हां बरोबर बरोबर नाही नाही तुम्ही कोणत्याही दिवशी आलेत ना तर तुम्हाला एक कार्ड काढावं लागेल ते कार्ड काढून तुम्हाला मग ते बोलवतील हो हो हो हो हो आपल्या इथे इथली प्रोसेसच ती आहे की इथे आपल्याला कार्ड काढून त्याच्यानंतर नंबर लावून आपल्याला तिथे जावं लागत ठीक आहे चालेल चालेल